आम्ही महादेवाला गेलो होतो तर तिथे एका न्याई खूप मोठ्या जात पाह पायऱ्या आहे आधी तर तिथं खाया होत्या महादेवाच्या मंदिरामध्ये चंगाच्यावच खाया होत्या कोणी लोक मन मनत होते पहेलचे का बा एक वेळेस माणूस महादेवाला गेला की वापिसच नाही येत पण त्या जेव तेवढ्या मोठ्या खायात खायेतून जाल खायतून जा लागे आणि खूप मोठे जात खूप मोठे जात पायऱ्या होत्या तिथे बस लंबस लम्बत चंग चंगास लागते खूप च दमून जाते आकरी माणूस पण तिथं जाय लागते खूप मोठी जात तितं यात्रा भरते महादेवाच्या मंदिर मंदिरापाशी आणि तिथे खूप सारे लोक येतात जातात महादेवाला तिथे मग रूम करतात ते तिथं अंघोळ वगैरे करतात नाश्ता तेच आपण सोबतच घेऊन जाते म्हणा तसा खा ना वगैरेचं आणि मग तिथे रूम करून ते अंघोळ पाणी करतात ते तिथं महादेवाच्या दर्शनाला जातात वरतीच एकतात आणि त्या खाया तर खूप खूप भयंखहातीच्या महादेवाच्या पावल्या जात नाही अशा खाया असते